हॅलो प्राची काय करते आहेस काही नाही मी जाऊन आले आणि मी बघितला आणि मला आवडला नाच गं घुमा का बरं मस्त मस्त आहे एंटरटेनिंग पण आहे आणि आपल्या रोजच्या ज्या कटकटी असतात बाईच्या बाई कामाला न येण्याच्या त्या सगळ्या त्याच्यात घेतलेल्या आहेत त्यामुळे तो आपल्याला थोडा जवळचाच आहे गं एक्स्ट्रॉ केलं आहे जरा एक्स्ट्रॉ केलं आहे पण थोडी गाणी बिणी पण आहेत पण ठीक आहे म्हणजे ते ते चालून जातं त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं पण तो जो बाईचा प्रश्न आहे ना की जो आपल्याला रोज सतावणार आहे सगळ्या बायांना तो त्याच्यात मस्त घेतला आहे त्यामुळे तो तू बघच हा कामं चांगली केली आहेत मुक्ता बर्वेचं काम छानच आहे वा कुठला म्हणे हो वाव मला बघायचा आहे गं तो पण नाही इकडे आलेला हो कशावर आहे ओके हां हां हां बरं ओह बरं

ओके बरं मग तसाच एक हा पिक्चर होता मी शाहरूख खान आणि राणी मुखर्जीचा पण एक पिक्चर होता तो नवरा बदलल्याचा होता पण तो लोककथांमधला अमोल पालेकरचा होता बहुतेक हां आठवला ना

ओके हां हां हां हां हां हो हो बरं हां हां हां मग ते वैचारिक आहे म्हणजे थोडासा

बरं हां बरं बरं बरं पण तो चालला चालणार नाही तो बी पिक्चर जास्त थेटरला गर्दी होती का ओके हां हां हां ओके हां हां अत्ता नाही आहे हां

ओके ओके नाही इथे मग ते जो भरपूर पूर आला आहे इकडे इकडे नाच गं घुमा बघायला पूर आला आहे लोकांचा कारण एकतर बायकांचा सिनेमा आहे आणि तो मला मी मी पण माझ्याघरी कामायला येणाऱ्या बायकांना घेऊन जाणार आहे बघायला हां तर तू आलीस की आपण पुन्हा एकदा बघू हां येस येस येणार नाही येणार नाही येस मिळाला तिकडेच मी येणार आहे पुढच्या दोन चार दिवसात असला तर आपण परत बघूया तोपर्यंत ओक्के चल बाय बाय